हॅलो हां हां बोला की कोंबड्या पाहिजेत का शंभर किलो पाहिजे

साधारण एक दीड किलो दीड किलोपर्यंत पडते तसं बघितल्या तर पावणे दोन किलो पडते पण कटिंग हे ते वजनून दीड सव्वा एक दीडपर्यंत जाते तर आत्ता ते डिपेंड आहे असं किती पाहिजे मग तुम्हाला कटिंग कटिंग करून पाहिजे का तुमचं तुम्ही कटिंग करणार कटिंग चार्जेस आता पर आपण पर पीस वीस रुपये लावतो आहे तीस तीस लावतो आहे पण आता तुम्ही त्या ह्यांच्याकडनं तुम्ही रोहित सरांच्याकडनं फोन केला आहे काय हां काही कटिंग चार्ज हां हां हां

हां चालते घे आ तसं पण आहे आपले म्हणजे सगुनाचे आहे चांगले आहेत आप खडकी कोंबड्या बघू मी माझ्या मित्राकडनं घेऊन देतो तुम्हाला आहे त्या रेटला देतो तुम्हाला काय विषय नाही आता घरची कोंबडी मारकेटला गेलासा तर अडीचशे रुपयाला तुम्हाला कोंबडी बसते आपण आ शंभर टक्के देणार तुम्हाला माल चांगला मिळणार माल चांगला देणार माल ओरिजिनल देणार दोनशे तीस रुपये लावतो फायनल तर त्यात काही माझं पण काय मर्जिन बिर्जिन काय धरलेलं नाही बॉयलर तुम्हाला काय एकशे ऐंशीनं लावतो आहे की

नाही नाही नाही नुसती कोंबडी ऐंशी एकशे ऐंशी आणि कापाई चार्जेस वीस रुपये दोनशे रुपये म्हणजे साधारण एका कोंबडीचं दीड किलोपर्यंत पडते देतो देतो की जी वेगळी मग तुम्ही या समक्ष तुम्हाला वजनकाट्यावरून तुम्ही पहिला मापून जावा आणि मग तुम्हाला बरोबर आम्ही हे करून कटिंग वगैरे झाले कशा कटिंग करायचं सांगा तुम्हाला विंग्स वेगळे पाहिजे आता तंदूरीसाठी काय लेग पीस वेगळे पाहिजे चाल हां मग ते किती किती किलोचं काय काय कट करायचं ते सांगा त्या हिशोबानं कटिंग करून लाव

बिर्याणी चालतं आहे

देऊया देऊया कधीला कधी आहे तुमचं या अठ्ठावीस फेब्रुवारी अजून लय लांब आहे तवर माझा दुसरा लॉट येतो आहे हां ठेवतो शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला माल एकदम चांगला मिळणार आणि आपले खाणेपिणे सगळे व्यवशीर असते आमच्या स्वतःच्या रानातलं मका आहे तेन आम्ही कोंबड्यास्नी घालते त्या आणि खडक्या कोंबड्या तर तुम्हाला ओरिजनल मिळणार विदाउट इंजेक्शन एकदम प्युअर तुम्हाला मिळणार

दे देणार देणार चांगले एक नंबर तुम्हाला माल देणार पैसे मग कसं जा ऑनलाईन करणार काय काय

या की या की चालते या नाव कसं म्हणलं आपलं साहेब चालेल मी लिहून ठेवतो अठ्ठावीसची ऑर्डर शंभर किलो चालेल जरी येऊन जावा तुम्ही भेटून आमचा माणूस असतो इथे शेळके म्हणून असतो आहे हां हां हां चालते हां